माझ्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळे मला कॅटर्सला जेवण मागवायचं आहे त्यासाठी मला ऑडर द्यायचा आहे त्यांना म्हणून मी त्यामध्ये भात पोळी वरण आलू वांग्याची भाजी आई डाळभाजी कढी भजे कुरकुरे एक स्वीट म्हणून गुलाबजामून एवढ्या वस्तू मला मला हव्या आहेत त्यामध्ये त्यासाठी तुम्ही किती रुपये घ्याल आणि किती शेकडा किती घ्याल मला तीनशे लोकायचा स्वयंपाक करायचा आहे तीनशे लोकांसाठी मला स्वयंपाक हवा आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडून किती रुपये घ्याल आणि एवढ्या ॲटमचे किती पैसे होतील ते मला सांगावे